आम्ही आपलं बुद्ध स्थळ बुद्धगयाला गेलो होतो खरंच खूप चांगला तो प्रवास झाला होता आणि भंतेची तर्फेच आम्ही गेलो होतो तिथे खूप खूप लोकं होते आणि बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे प्रत्येक प राज्यातील भरपूर बुद्ध ब बुद्धाला मानणारे भरपूर लोकं तिथे आलेले होते आणि बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे खरंच तिथे खूप म्हणजे रौनक होती त्या बुद्ध पौर्णिमेला आणि तिथे मग आम्ही खूप बुद्धगयाला खूप देशातील प्रत्येकाने आपापल्या परीने बौद्ध विहार बांधलेले आहेत तर ते प्रत्येक बुद्ध विहार खरंच त्यांच्या त्यांच्या देशानुसार खूप चांगल्या रीतीने त्यांनी सजवलेले आहेत प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळेपणा होता त्या विहारांना आणि आम्हाला सां समजवून सांगनेवाले पण जे पहिले आलेले होते भंतेजी वगैरे तिथे भेट द्यायला त्यांनीच मग आम्हाला सविस्तर तिथली माहिती दिली आणि कोणत्या देशाने विहार बांधले तिथे भरपूर विहार आहे प्रत्येक विहाराची माहिती आणि कोणत्या देशाने बांधली त्याची वगैरे माहिती त्यांनी आम्हाला छान रीतीने समजून सांगितली